हॅलो हां हॅलो बोला हो बोला बोला बोलतो आहे बोलतो आहे नमस्कार हां हां हां हो हो आला आहे कार्यक्रम कार्यक्रम आला लवकर हां हो हो आहे सगळं तयार आहे आमच्याकडं हो हो रोजच्या रोज तुम्हाला मी देऊ सगळं हो हो हो आहे देतो देतो हो हो हो करूनच पाठवू आम्ही तो माणूस येईल तो फक्त सगळं पटापटा पटापटा लावत राहील त्याला लावायला तास दोन तास लागतात तासभर तरी लागतोच पण दोन तीन माणसं दोन चार माणसं आहेत आमच्याकडं पाठवतो आम्ही सगळी हो हो हो हो हो दरवर्षीचं हां दरवर्षी हो मा हो हो हो हो हो हो बुकेही लागणार रोज एक किती दहा पंधरा असतीलच लागणार लागणार हारही लागतील एक प्रतिष्ठित काही व्यक्ती जे येत असणार आहेत फोटो असतील होय हो हो सवाई गंधर्व सही आहे हो ना श्रीफळ एक किती दहा पंधरा पंधरा ते तरी चालेल चालेल एक दहा पंधरा तयार ठेवू आम्ही कमी कमी हां हो हो हो हो त्याचे कमान कमानीजवळ ते सगळं लागेल ते ते करू होय हो हो एक बुट्टी भरेल हो आहेत आहेत तुम्ही फक्त तुम्ही सांगा कोणत्या टाईपची हवी त्याप्रमाणे ते काढतात त्यांच्याकडं ति ते तक्ते आहेत तक्ते घेऊन येतील तुमच्याकडं ते ब आल्बमच असेल त्यातली कुठल्या पाय कुठल्या प्रकारची पाहिजे तुम्हाला रांगोळी ते सगळं काढून देतील नाव काय घालायचं असेल तर तेवढं सांगा तिथं ते पण करून देतात ते सगळे एक्सपर्ट आहेत लोकांचे ते एवढे हो हो हो आणि काय आतमध्ये खांब नाही ॲडव्हान्स काय तुम्ही ऑनलाईनसुद्धा पाठवू शकता आम्हाला काही तसं काय नाही किंवा त्या हां आलेल्या माणसाकडं आम्ही बिल पाठवू त्याच्याकडं दिली तरी चालतील नाही तर तुम्ही नंतर दुकानात येऊन दिली तरी हां बिल देणार तुम्हाला नाही नाही नाही नाही आम्हाला तसं काय नाही सवाई गंधर्वासाठी ॲडवान्स काही गरज लागत नाही हो नाही नाही नाही नाही हो हो हो प्रश्नच नाही आम्हाला ऑर्डर मिळते म्हटल्यानंतर आमचं सन्मानच आहे ना त्याच्यात प्रतिष्ठितही आहे ते हो हो हो हो मिळतील हो हो हो हो हो हो हो समईसाठी आहे हो हो स्वागत कमान आहे फोटोंसाठी हार झाले स्वागत कमान झाली आहे होय हो हो हो हो हो वे हो शिवाय आमच्या टीमबरोबर ते काही सामान पण पाठवलं आधीच ऑलरेडी काही असेलच पाठवलेलं तुम्हाला त्यातलं जर काय वाटलं आहे त्यावेळेला हवं असेल हे हवं आहे हे हवं आहे तर ते पण लगेच तुम्हाला एवेलेबल करून देतात ते लगेच काही डेकोरेशन हा असेल तर तुम्ही नवीन सुचवा ते पण देतील करून तसं काही नाही असं हो हो चालेल ओके ओके धन्यवाद धन्यवाद ओके हां